आमच्या इथे रामलिंग हे देवस्थान आहे ते निसर्ग सौंदर्यानी भरपूर आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे मागे डोंगरकडा आहे तिथे धबधबेपण आहेत मग आम्ही म महादेवाचं दर्शन घेऊन ते डोंगरकडा हे अनुभवतो मस्त जेवण वगैरे करून येतो निसर्ग सौंदर्यामध्ये आणि तिथून नंतर दुसरामची इथं हातला देवी पण आहे हातला देवीपण एक उंच एकदम डोंगरावरती आहे आणि तिथंपण असं डोंगरकडाच आहे तिथे झाडी वगैरे भरपूर आहे तिथंपण आम्ही मस्त आनंद लु लुटतो सगळे मिळून ग्रुप नाही सगळे जातो आनंद घेतो असे आमचे निसर्ग सौंदर्याचे ठिकाणं आहेत आणि ते खूप छान आहेत बघण्यासारखे आहेत